वर्धा अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नवी मुंबई नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वाशिम वरंगळ यवतमाळ